आजकाल सगळे मुलं म सगळे पॅरेंट्स लोक सगळ्या आपल्या आपल्या मुलांना सगळ्या इंग्लिश शाळेमध्येच टाकत आहे तर आपली मराठी भाषा पुढे जाऊन राहणारच नाही म्हणजे मराठी असा शब्द राहणारच नाही सगळे इंग्लिश बोलणार कारण इंग्लिश मिडियम शाळा म्हटल्यावर तर इंग्लिशच शिकणार आहे तर पण सगळ्या पेरेंट्स लोकांनी सगळ्यांनी पालक लोकांनी सगळ्यांनी आपल्या मुलांना असं सरकारी शाळेमध्ये टाकलं पाहिजे की समोर जाऊन आपली मराठी भाषा पण समोर जाऊन टिकेल आणि इंग्लिश पण राहिली पाहिजे इंग्लिश पण महत्त्वाची आहे पण आपल्याला मराठी आपली मातृभाषा मराठी असल्यामुळे आपल्याला मराठीच असं यायला पाहिजे असं मला वाटते